माझ्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा आहेत पण मराठी ही प्रमुख भाषा आहे आमच्याकडे बोलीभाषा खूप आहेत जसं की कोकणी मालवणी घाटी खानदेशी अशा खूप वेगवेगळ्या आहेत तसंच बाहेरून जी लोक येतात रहायला म्हणजे कामाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने त्यांची वेगवेगळ्या भाषा मग त्यात हिंदी इंग्लिश अशा काही भाषा समाविष्ट होतात पण मराठी भाषा कशी प पुर्वापार चालत आलेली आणि सगळीकडे बोलली जाते आमच्या राज्यात म्हणजे असा एकही भाग नसेल जिथे तुम्ही जाल मराठी बोलाल आणि त्यांना कळणार नाही त्याच्यामुळे मराठी ही आमची प्रमुख भाषा आहे आता बाकीच्या भाषा बघायला गेलं तर मराठीचीचं फोड केल्यासारखी आहे म्हणजे त्या त्या भागाप्रमाणे ती मराठी थोडीशी बदलल्या सारखी पण मराठीशी मिळती जुळती अशा त्या बोलीभाषा आहेत जसे की मालवणी बघायला गेलं तर ती गोव्याच्या साईडला येते त्याच्यामुळे कोकणी आणि मराठीचा फ्युजन करून मालवणी तयार झाली आहे मग थोडंसं घाटावर गेलं म्हणजे कोल्हापूर साईडला वगैरे की थोडीशी भाषेत बदल होतो मग त्याच्यावरती अजून पू हे काय ते वरच्या पट्टीत गेलं की अजून भाषेत बदल होतो अशा वेगवेगळ्या भाषा आहेत ज्या मराठी सारख्याच आहेत पण बोलीभाषा आहेत